हो अनेक वेळा मला माझ्या लेखनाबद्दल आत्मशंका वाटत असते काही वेळा असं वाटतं की माझं लेखन पुरेसं प्रभावी नाही किंवा ते लोकांना आवडणार नाही अशावेळी मी आधीचे सकारात्मक अभिप्राय आठवून किंवा माझ्या शिक्षकांनी मित्रांनी केलेली प्रशंसा मी आठवत असते माझ्या पालकांनी मला पाठिंबा दिला त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला तो सुद्धा मी आठवत असते आणि त्यातून मला लेखनाची नवी ऊर्जा मिळते